शेती ही पारंपरिक आहे आणि तिच्यापासून शेतकरी खूप फायदा घेतो तिच्यामध्ये रासायनिक खते नाही वापरले पाहिजे आणि भावी पिढीसाठी ही आता शेती ही खूप कमी झाली भावी पिढी त्याचा फायदा तर घेतला पाहिजे ते न मी शेती क फवारणी वेअरणी तर नाही केली पाहिजे आपली अद्भुत शेणखत वगैरे रासायनिक खते नाही वापरली पाहिजे आपली बैलाचे शेण वगैरे हेच वापरलं पाहिजे आणि भावी पिढीसाठी शेती ही महत्त्वाची तर थोडी का नाही राहिलेली हीच सूचना आहे भावी पिढीसाठी